हॅलो सूरज सूरज हां हो बरोबर बरोबर बोला बोला पन्नास टक्के ते वीस टक्के जे अशी ऑफर सुरू आहे

तुम्हाला घरपोच देतो मिनीमम नाही तुम्हाला पण कमीतकमी एक हजार रुपयाचा माल घ्यावा लागेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला घरपोचसुद्धा आणून देऊ शकतो

ओ हो हो हो हो ऐका ना सध्या आमच्याकडे एक बासमती तांदूळ आहे कालीमुछ तांदूळ आहे याच्यावर चांगले भरपूर आहे हो म्हणजे तुम्ही जर एक क्विंटल घेतलंत त्याच्या वळतं ए दहा किलो तुम्हाला मोफत तांदूळ मिळणार आहे आणि सोबतच जर समजा एक किलो पाच किलो जर साखर घेतली तर एक किलो मोफत साखरही मिळणार आहे त्याच्यावरही तुम्हाला हो हो हो आणि गव्हाचं पण तसंच आहे एक म्हणजे दहा किलो गव्हावर एक किलो फ्री देणार आहोत आणि जर तुम्ही महिन्याचं इकठ्ठा जर खरेदी केला म्हणजे किती द्यायचा महिनाभर तर दुसऱ्या महिन्याचा आम्ही तेवढ्याच रुपयाचा तुम्हाला फ्रीमध्ये माल देणार आहोत अशीसुद्धा एकदम चांगली आपर सुरू आहे पण त्यासाठी तुम्हाला

हो हो

हो चालेल हो चालेल चालेल आमच्या चांगल्या आफर सुरू केल्या आम्ही तुम्ही एकवेळ या अवश्य भेट द्या आणि नंतर मग ठरवा साहेब एकदम चांगल्या आपर्स चालू आहेत आमच्या आं ठीक आहे ठीक आहे या या मग भेटून जा उद्या कधी या ठीक ठीक आहे ओके चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद